निसर्गामुळे आधी जे राज्यामधील निसर्ग होतं हे खूप छान आणि सुंदर होतं पण आता काही वर्षामध्ये निसर्गामध्ये खूप जास्त आपत्तिजनक दुष्काळ या खूप साऱ्या गोष्टी होत आहेत जसं की वायु प्रदूर्ष वायू प्रदूषण कारखाने चालू असल्यामुळे तेथील घाण वायू हवेमध्ये पसरल्यामुळे लोकांचा जीव जात आहे त्यांचे त्यांना खूप सारा त्रास होत आहे सोसोस घेण्यासाठी किंवा वॉटर पोल्यूशन पाणी खराब होणे जल प्रदूषण त्याच्याबरोबर रस्ते खराब होणे पावसामुळे खड्डे पडणे पावसामुळे रस्त्यावर आणि त्याच्याचबरोबर ॲक्सिडन्टचे प्रमाण खूप जास्त वाढत आहेत त्याच्यात गटारी नाले भर भरणे नाले भरल्यामुळे महापूर पूर याचे अशेच द तिथले मोठे मोठे ॲक्सिडेंट होणे असे आपत्तिजनक नैसर्गिक वातावर वातावरणामुळे प्रॉब्लेम्स होत आहेत